माझं नाव स्वरूप जाधव आहे मी बु बुकिंग केलेला गॅस सिलेंडर मी घेऊ शकत नाही कारण मी दोन तीन का दोन तीन दिवस काही कारणास्तव घरी नसल्यामुळे मी तो गॅस स्वीकारू शकत नाही आणि तो गॅस तुम्ही रद्द करावा ही माझी नम्र विनंती मला संदर्भ क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच सहा ही कृपया मदत करावी